हा डिसिझट कसे आहात

ती पण ठीक आहे एकदम छान निवांत तो पण सुट्टीत सुट्टीत सर तुम्ही काय केलं तुम्ही कुठे बाहेर वगैरे गेला होतात की नाही हां हां हां मग आता कसं आहे निवांत हो हो हो

हो सर हो सर

हो सर हो हो सोशल मीडियाच्या माध्यमातनं आपण इंस्टाग्राम फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातनं आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवू शकतो हो हो बरोबर आहे सर आपण काहीतरी वेगळं करू

दौरा कुठला हो सर फॅमिलीसोबतच आम्ही बाकी काय फॅमिली सोडून आणि कुठे दौराच नाही हो सर नक्की तुम्ही पणता हो हो हो सर आपल्याला आपल्या आपल्याला आपल्या कॉलेजचा ग्राफ वरती न्यायला हवं तर जोमाने कामाला आता सुरुवात करायला हवी

हो हो हो हो हो आपल्याला नवीन सगळ्या नियोजन करावंच लागेल हो सर नक्की नक्की हो बरोबर सर तेच आणि मुलांना पण यावंसं वाटलं पाहिजे आवड निर्माण झाली पाहिजे मुलांना पण हो ठीक आहे सर चांगली गोष्ट आहे एकदम

बरोबरए सर होतकरू मुलं आजकाल मागे पडत चाललेत गरिबीमुळे त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हो वृक्ष रोपणाचा एक कार्यक्रम घेऊ या

हो सर एकदम स्तुत्य उपक्रम आहे वृक्षारोपण म्हणजे हां हां च

एकदम चांगलं आहे सर आजकाल वृक्षाक्षरोपणाची खूप गरजच आहे असाही पर्यावरणाचा ऱ्हास करत चाललाय माणूस कॉन्ग्रेसची जंगलं वाढत चालली आहेत तर त्यात वृक्षतोड ही खूप मोठ्या प्रमाणावर होते जेवढी वृक्षतोड होते त्यापेक्षा जास्त आपण वृक्ष लागवड करून एक समाजासाठी एक खूप चांगलं उदाहरण आपण आपल्या कॉलेजच्या माध्यमातनं देऊ लोकांसमोर हो ठीक आहे सर चांगली गोष्ट आहे ओके चल चला ओके ओके हो हो नमस्कार सर